विठ्ठल उमप हे ख्यातनाम मराठी लोकगीत गायक आहेत आणि त्यांनी आन कोकणातील संस्कृतीला आपल्या काव्यातून आपल्या गाण्याततून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर जगाच्या इतिहासात अजरामार केलेलं आपल्याला दिसतं त्यांनी केलेले दशवतारी खेळ हे खऱ्या अर्थाने जन मानसाची पकड घेण्यात यशस्वी ठरलेली आपल्याला दिसतात